माझा आवडता विषय शेती क्षेत्र आणि अभिनय क्षेत्रामध्ये प्रथम मी तुम्हाला शेती क्षेत्रामधल्या मला खूप आवड आहे शेती क्षेत्रामध्ये मला झाडं लावणं खूप आवडतं उदाहरणार्थ आंब्याची लागवड आंब्याची लागवड ह्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीचे आंब्याची झाडं लावून त्याच्यामध्ये नवीन नवीन व्हरायटी जोपासणं मला खूप आवडतं कारण आता हवामानानुसार नवीन व्हरायटी च चांगलाच उपयोग होतो तसेच जांभूळ जांभूळ काजू ह्याच्यासुद्धा माझ्याकडे नवीन व्हरायटी आहेत जांभूळमध्ये अदु अजून बऱ्याच व्हरायटी आहेत तशाच काजूमध्ये सुद्धा आपल्याकडे खूप व्हरायटी आहेत आणि त्याच्यामध्ये हे जे नवीन नवीन वांग येणं हे सध्या हवामानाला हवामानानुसार पोषक होतो कारण आता हवामानात खूप बदल होतो आणि त्या बदलानुसार आपल्याला आपली झा झाडाची जी आंब्याची जात आहे वाण आहे किवा झाडांची जी वाण आहे ते आपल्याला बदलता आले पाहिजेत आणि नवीन नवीन वाण तयार करता आले पाहिजेत उदाहरणार्थ परत भातशेती घेतली तर भातशेतीसुद्धा आपण पु पुराण्यातले अगोदरपासूनची जी भाताची लागवड करायचो त्याच्यामध्ये सुद्धा आता नवीन नवीन भाताची उत्पत्ती नवीन वाण तयार केलेलं आहे त्याच्या नुसत्या ते सुद्धा हवामानाला त्याचे उदलत्या हवामानाला ते पोषक आ होत आहे आणि आता हवामानातसुद्धा असेच बदल होतात म्हणून नवीन नवीन वाण आपण आणणं खूप गरजेचं आहे आणि आपल्याला आता ते पीक चांगलं होतं आणि मी त्याच्यात खूप रमतो शेतीमध्ये तसं दुसरं झालं सांगायचं मी तुम्हाला सांगितलं आहे की अभि क्षेत्रामध्ये अभिनय क्षेत्रामध्ये सुद्धा मी काम करतो मला खूप आवड निर्माण झाली अभिनय क्षेत्रामध्ये साधारण पहा अगोदर सु सुरुवातीला छोटे छोटेच रोल मला आवडायला लागले आणि मग त्याच्यात मला आवड निर्माण झाली आणि मला आता अभिनय क्षेत्रामध्ये खूपच आवड निर्माण झाली आणि नवीन नवीन मला उपक्रम नवीन नवीन मला कार्यक्रम मलाच भेटतात आणि मी त्याच्यामध्ये खूप आनंदित असतो म्हणून मी शेती आणि अभिनय क्षेत्रात मी खूप आनंदित आहे